माझ्या घरी मी रोजच्या भाज्या या पद्धतीने खाते जसे वांग्याची भाजी आलूची भाजी कारल्याची भाजी भेंडी फुलकोबी पत्ता कोबी गवाराची भाजी आंब्याची चटणी लोणचे इडली दोसा मुंगाच्या वड्या आंबट वड्या काकडीचे पराठे आणि मी बनवते मला डेली पोहे खूप आवडते नाश्त्यामध्ये ते मी घरी सगळ्यात पहिले पोहे धुवून टाकते चांगले त्याच्यामध्ये तेलामध्ये मग कांदे आणि मिरची टाकते नंतर शेंगदाणे टाकते मीठ हळद ह्या सगळ्या वस्तू टाकल्यानंतर कडुलिंबाचा गोडलिंबाचा पाला टाकते ह्या सगळ्या वस्तू टाकल्यानंतर मग त्यामध्ये पोहे सोडून देऊन मिश्रण करते मग मला पोहे चांगल्या पद्धतीने आवड प्रकारे आवडते तसेच इडली बनवायच्या वेळेस मी मला इडली खूप आवडते इडली बनवायच्या वेळेस इडलीचं मिश मिश्रण करताना सगळ्यात आधी मी उडदाची दाळ भिजू टाकते आणि तांदूळ भिजू टाकते मग ते एक दोन तास भिजू घातल्यानंतर त्यामध्ये मग मी ते मिक्सरमध्ये काढून घेते ते मिश्रण आणि मग ते आंबवत घातल्यानंतर पात्रामध्ये टाकते आणि मग ते त्या भांड्यामध्ये तेल लावून वाफेवर ठेवते आणि मग त्याचं ते काही वेळाने दोन दहा पंधरा मिनटांनी त्याचं ते तयार होऊन जाते इडली तसाच दोसा पण दोस्यासाठी त्याचंच मिश्रण थोडं पातळ करते त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि गोडलिंबाचा पाला थोडासा आणि ते मग तव्यावर पसरवून देते अशा पद्धतीने मला हे पदार्थ खूप आवडतात